माझा एक छोटा भाऊ आहे आणि मला असं वाटतं की त्यानी खूप शिकावं आणि त्याला खूप शिकायची आवडही आहे मला असं वाटतं की त्याने ग्रॅजुएशन कंप्लीट करून त्याच्या करियरकडे फोकस करावा आणि तो करतोही आणि त्याने प्रत्येक ठिकाणी जाऊन नवीन नवीन कला व शिक्षणाची जी योजना असते तीही घ्यावी प्रत्येक ठिकाणी जाऊन शिकावे व त्याला जे करायचे त्यानी त्यामध्ये फोकस केला पाहिजे आणि आज आपला देश खूप पुढे आहे तर मला असं वाटतं की तिथे शिक्षणाची खूप गरज असते तर शिक शिक्षणाची गरज असल्यामुळे मला असं वाटतं की त्यानीही शिकावे खूप शिक्षणाकडे लक्ष द्यावे व असा आपला देश शिक्षणाच्यासाठी खूप पुढे आहे तर त्यानी प्रत्येक ठिकाणी जाऊन शिकावे व त्यानी त्याच्यात सहभाग घ्यावा देश पुढे न्यावा व त्याच्या शिक्षणाकडे पूर्ण फोकस करावा त्याला जे आवडतं त्यामध्ये त्यानी करियर बनवावं